भारतातील रोजगाराचं चित्र सध्या खूप बदल बदलत आहे बदलत आहे दोन हजार चौदापासूनच्या नंतरच्या काळात आपण बघितलं की रस्त्याचे बांधकामसुद्धा खूप जोऱ्यानी झपाट्याने वाढत आहेत सगळीकडे मोठे मोठे महामार्ग तयार झालेले आहेत आणि पर्यटन स्थळं पण वाढलेले आहेत ज्या ठिकाणी शक्तिपीठं महाराष्ट्रातली आहेत देवस्थाान वगैरे त्या ठिकाणी पण मोठे मोठे रस्ते मार्ग झालेले आहेत तर त्या मार्गात मार्गाच्या बांधकामाच्या निमित्तानी रोजगार अनेकांना मिळालेले आहेत रस्त्याचे कंत्राट पण मिळालेले आहेत त्यानंतर त्या रस्त्यावरून वाहनांची ये दे येणं जाणं वाढल्यामुळं रस्त्याच्या आजूबाजूला असणारे ढाबे हॉटेल्स वगैरे त्या लोकांना पण रोजगाराच्या संधी मिळालेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांच्या आ आत्महत्याच्या पूर्वीच्या काळात खूप ऐकायला यायच्या त्या आता कमी झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्यासुद्धा बऱ्याच समस्या या काळात कमी झाल्या आहेत आणि त्यांचे पीक वि पीक वि विमा वगैरे संरक्षण पण त्यांना या सरकारने दिलेलं आहे त्यानंतर घरकुल योजनासुद्धा आहे आवास योजना घरकुल योजना त्या निमित्तानी बऱ्याच गरिबांना होतकरूंना घर घरं मिळाले आणि ह्या घरांच्या बांधकामाच्या निमित्तानी छोट्या छोट्या लोकांनासुद्धा रोजगार मिळालेले आहेत असे असे अनेक रोजगारच्या संधी या परिस्थितीमध्येे सध्या निर्माण झालेल्या आहेत खूप मोठ्या सरकारी भरतीमध्ये सुुद्धा बऱ्याच जागा उपलब्ध झाल्या आहेत आणि त्याची जी त्याची प प्रसिद्धी पण सगळीकडे होते आणि तरुणांनासुद्धा भरपूर रोजगाराच्या संधी अनेक या निमित्ताने मिळालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी पर्यटनस्थळ जेव्हा प्रसिद्ध होतं तर त्या स्थळाचं त्या त्या एका पर्यटनामागे म्हणजे स्थळाच्या मागं अनेक रोजगार उपलब्ध असतात आजूबाजूची दुकानं त्यानंतर हॉटेल्स त्या कारागीर सगळे बांधकामासाठीचे सगळे सगळे अनेक उपाय त्या ठिकाणी त्या अनेक लोकांना संधी रोजगाराच्या मिळतात बऱ्याच ठिकाणी ह्या छोट्या छोट्या लोकांकडे दुर्लक्षित फुलंवाली भाजीवाली यांच्यासुद्धा उपजीविका या रोजगाराच्या संधी यात मिळतात